मी राहतो त्या भागात धर्मामुळं पर्यटनावर पडलेला बराच प्रभाव आहे त्यामधलं माझं जे शहर आहे कोल्हापूर हे पुरातनकाळापासून आदिशक्ती महालक्ष्मीचं स्थान आहे इथं एक फार जुनं मंदिर आहे महालक्ष्मी देवीचं आणि महाराष्ट्रात म्हटल्या जाणाऱ्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यशक्तीपीठांपैकी हे एक कोल्हापूरचं महालक्ष्मी असं आहे पर्यटनाचा भाग म्हटलात तर त्यामुळे इथं खूप वेगवेगळ्या इंडस्ट्रीज वाढलेल्या आहेत वेगवेगळे पर्यटनामुळं खाद्यसंस्कृती किंवा प्रवासी संस्था वेगवेगळ्या राहण्याच्या सुविधा या सगळ्या गोष्टींचासुद्धा त्यामध्ये खूप वाढ त्यामध्ये झालेली आहे अर्थव्यवस्थेला त्यामुळे चालना मिळालेली आहे बरेचसे फुलांचे व्यापारी किंवा धार्मिक वस्तू विकणारे आहेत त्यानिमित्तानं येणारे खरेदी करणारे काही अशा गोष्टी ह्या मंदिराच्या परिसराच्या आसपास बऱ्याच वाढीस आल्या आहेत आणि असे पुरातनसुद्धा खूप शिलालेख सापडतात की असं एक मूळ सांस्कृतिक ठिकाण असल्यामुळं ध मूळ धार्मिक ठिकाण असल्यामुळं इथं वेगवेगळ्या भागातून लोकं देशाच्या भागातून उपासना करायला आपल्या सगळ्या साधना सिद्ध करायला यायचे मुळं हा एक पर्यटनावर फार जुन्या काळपासून पडत असलेला प्रभाव की त्याचं मूळ केंद्र धर्म आणि इथली संस्कृती अशी आहे संपूर्ण देशभरातून लोक येतात अशा अशा अजून अनेक जागा म्हणजे बारा ज्योतिर्लिंगं किंवा चारधाम ह्या ज्या मूळ हिंदू धर्मातल्या अगदी पुरातन काळापासून किंवा सनातन धर्माची पताका अगदी वरती उंच ठेवणाऱ्या अशा काही जागा ह्यापैकी हे किंवा जगन्नाथपुरी असेल किंवा जशी शक्तिपीठं आहेत पूर्ण देशभरात ही सगळी देवीची स्थानं तर तीसद्धा सगळी देशभरातून लोकं इथे खूपजणं जातात अगदी भक्तीभावानं काही पर्यटनाला काही जणं असेच म्हणजे हौशे गवशे नवशे असं म्हणतात त्या तिन्ही प्रकारे लोकं या ठिकाणी जातात